हॅलो हां मी मीनल उनउने बोलते मी तुमच्याकडं ऑर्डर केल्याप्रमाणे तुम्ही मला काही पदार्थ पाठवले होते पण ते ज्या पद्धतीनं मी तुम्हाला ऑर्डर केली होती त्यात पद्धतीने आलेली नाही आहेत मला ते पदार्थ मी सांगताना तुम्हाला सांगितलं होतं की मला थोडंसं असं जास्त तिखट नको आहे कमी तिखट हवं आहे आणि शिवाय तेलकट पण नको म्हणून सांगितलं होतं त्या हां हां ते मीच पाठवलं आहे मीच पाठवलं आहे तुम्हाला ते सगळं प हो कारण तुम्ही मी जी ऑर्डर सांगितली ती तुम्ही व्यवस्थित लिहून घेतलेलीच नाही आहे असं दिसतं आहे मला हो कारण का माहीत आहे का मी ज्या पद्धतीनं पा सांगितलं होतं त्या मग तुम्हाला त्या पद्धतीनं तुम्ही मला पाठवायला पाहिजे होतं ना सगळं चुकीचं आलं आहे मला ते हो तर हो त्यामुळं मी ते काय केलं आहे तुम्हाला माघारी दिलेलं आहे याची नोंद घ्या तुम्ही कारण आ जे सांगितलं आहे त्या पद्धतीनं पाठवलं असतं म्हणजे मग ते बरोबर झालं असतं ना बरोबर आहे जे सांगितलं आहे त्या पद्धतीनं मला आलेलं नाही आणि सगळं पाठवताना पण ते व्यवस्थित तुम्ही पॅकिंग करून दिलेलं नाही आ जे सांगितले आहे ते तर आलेलंच नाही आहे निम्मच तुम्ही त्यातलं दिलेलं आहे पाच पदार्थ सांगितले होते मी त्यातले तुम्ही मला तीनच बरोबर दिलेले आहेत हो आणि दोन तर वेगळेच कोणाची तरी ऑर्डर दिली आहे मला ते मी काय फक्त उघडून बघितलं त्यावेळेस मला कळालं मी ते काय आम्ही ते वापरलं नाही ते मी आहे तसं तुम्हाला पॅक करून दिलेलं आहे आणि पॅकिंगसुद्धा व्यवस्थित नाही ते कडेला सगळं सांडलेलं होतं सर हो हो सांगा तुम्ही तुमच्या मॅनेजरला आणि खूप तिखट म्हणजे खूप तिखट मी तिखट तुम्हाला सांगितलंच नव्हतं ते तेलकटही खूप दिलं आहे कमी ति तेलकट सांगितलं होतं तुम्हाला तर ते प्लीज तुम्ही ते माघारी घ्या चार्जेस काय तुमचे असतील ते घेतले तरी चालतील आणि नि मला नको असं द्यायचं असेल तर ते मी सांगितल्याप्रमाणे ऑर्डर तुम्ही देऊ शकता किंवा नसेल होत तर नको मला ते प्लीज नको आहे मला तसं हो हो प्लीज प्लीज हो हो बघा ते तुम्ही काय करायचं ते चालेल चालेल ओके